हॅलो मॅम हो हो बोला मॅम तुम्हाला कोणत्या प्रकारची हेल्प करू शकतो हां बोला मॅम युरिया नाही मॅम माझ्याकडं आत्ता सुफला आहे तुम्हाला युरिया हवं असेल तर एक साधारण दोन चार दिवस थांबायला लागेल तुम्हाला सुफलाचा रिजल्ट पण चांगला आहे पण युरिया जर तुम्ही शेतीमध्ये टाकता तर तुमचा पाणी वॉटर होल्ट करून ठेवतो त्याच्यामुळं तुमची शेती आहे ही नेहमीच तजेलदार राहते आणि जर सुफला टाकला तर सुफलाने तुम्हाला भरघोस उत्पन्न भेटू शकतो आता तिला आता तुम्ही जर आज बुक जर केलंत तर मी ऑर्डर टाकतो तर साधारण तीन ते चार दिवस लागतील आणि त्याचे पैसे तुम्ही जीपे करू शकता अर्धे पैसे आणि अर्धे आल्यानंतर तुम्ही जेव्हा घेऊन जाल तेव्हा तुम्ही पे करू शकता आणि आजून अजून काही तुम्हाला इन्फर्मेशन हवे मॅम उद्या येता घ्यायला उद्या तुम्ही अॅक्चुली येऊन इथे पैसे पे करून जा त्याच्यानंतर तुम्हाला तीन ते चार दिवस लागतील

कारण त्यासाठी कसं सध्या मार्केटमध्ये आहे ना त्याचं नाव गोपुर आहे आणि रिजल्ट चांगला आहे त्याच्या कारणाने आमच्याकडे तेवढा साठा आहे आत्ता तुम्हाला युरिया भेटू श् युरिया भेटू शकतं आहे सुफला भेटू शकतं आहे पैसे साधारण एक केजी तुम्हाला साधारण एक पंचवीस तीस रुपये पर केजी जाणार तुम्हाला किती केजी पाहिजे पंचवीस किलो हवं आहे ना नाही सुट्टा पण मिळू शकते पिशवी पण मिळू शकते आता तुम्हाला किती कॉन्टेटीमध्ये पाहिजे त्याच्यावर अवलंबून आहे ना पंचवीस किलो मिळून जाईल मॅम ठीक आहे मग मॅम उद्या तुम्ही येऊन पैसे पे करून जा ओके चला मॅम बाय